हो मी स्प्रिट स्प्रिंट इंटरव्हल केलेला आहे मी दररोज सकाळी धावण्यासाठी ज मैदानात जातो व जवळपास अर्धा तास मी धावतो धावल्यामुळे आपल्या शरीरात शरीराची एकदम व्यवस्थितपणे व्यायाम होतो धावताना आपल्याला शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचा व्यायाम होतो धावल्यामुळे आपल्या शरीरात साठणारी जी चरबी आहे ती कमी होण्यास मदत होते व आपल्या शरीराला योग्य आकार येण्यास मदत होते मी दररोज सकाळी उठल्यानंतर जवळपास अर्धा तास धावण्याचा प्रयत्न करतो व त्यातून मला खूप फायदा होतो धावल्यामुळे शरीर हे लवचिक बनते व श स्वास्थ्य निरोगी राहते धावताना आपल्याला आपल्या शरीराच्या संपूर्ण अवयवांची हालचाल होते त्यामुळे धावण्यासारखा दुसरा कोणता व्यायाम मला एवढा योग्य वाटत नाही धावण्याने आपल्या आरोग्यास एकदम स्वस्थ व तंदुरुस्त आपण राहू शकतो धावताना बऱ्याच गोष्टी होतात आपल्या शरीराची योग्य प्रकारे हालचाल होते व वेगवेगळे अवयव हालचाल झाल्यामुळे आपल्याला आपल्या शरीरास खूप मदत होते त्यासोबतच आपण दुसराही व्यायाम केल्याने आपले शरीर तंदुरुस्त राहते व आपल्याला कोणत्याही रोगाची किंवा कशाचीही भीती राहत नाही व आपण तंदुरुस्त राहतो मला हे अशा प्रकारे धावण्यामुळे खूप मदत झाली